एकदा मला माझ्या आईवडिलांच्या अॅनिव्हर्सरीसाठी हॉटेलमध्ये अरेंजमेंट वगैरे झाली होती तर तिकडे पोचायचं होतं तर असा तो झाला होता प्रकल्प की मी जेव्हा तिथे पोसली तर पोचायच्या आधीस म्हणजे तेव्हा खूप वेळ झाला होता म्हणजे जेव्हा मी तिथे गेली होती तर माझ्या ऑफिसमध्ये मला अजूनस् खूप असाईनमेंट दिले होते माझ्या बॉसनी म्हणजे जितके अर्धे राहिले होते त्याच्यापेक्षा अजूनस काही टेन टाईमवर दहा असाईनमेंट अजून दिले होते न् ज्यांना म्हणजे जास्त वेळ लागत होता तर मग असाच एक टाईम आला ज्यावेळेस मग मला खूप जा सामना करावा लागला पण मी हार न मानता पटापट ते सगळं जेही काही माझं काम बाकी होतं मी सगळं करत गेली आणि त्यानंतर मग ते असं झालं की जेव्हा मी पोचली तेव्हा उशीर तर झाला होता पण सगळे माझ्यासाठी थांबले होते अन् ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी कारण की त्या दिवशी एक तर पाऊसही आला होता तर ज्यामुळे लाईन गेलेली होती म्हणून बड्डे पूर्ण साजरा झाला नव्हता आणि मी जेव्हा गेली तेव्हाच म्हणजे ते सगळं झालं होतं संपन्न तो कार्यक्रम तर ही एक माझ्या लाईफमधली हा एक प्रसंग जो की म्हणजे नॅचरलीच माझ्या साईडनी होता म्हणजे माझं काम आणि माझं जे अरेंजमेट होतं ते वेळेवर झालं जरीही म्हणजे जास्त उशीर न होता ते वेळेवर संपन्न झालं